आमच्याकडे शेती आहे शेतामध्ये आमच्या विहीर आहे आणि धरणाचं पण पाणी आ आहे आम्ही पीक चांगल्या प्रकारे पिकवू शकतो पण हा कधीकधी वरचा पाणी आल्यामुळे आमचं पिकाची पूर्ण नासाडी करून टाकतात आणि शेत पिकं आमचे उत्पन्न कमी होऊन जाते आम्ही शेतामध्ये पिंकर लावतो पिंकरनी आम्ही पाणी बोलतो झाडांना पिकांना आणि आम्ही चांगल्या प्रकारे पीक घेऊ शकतो